नमस्कार माझं नाव संकेत कुलकर्नी राहणार नांदेड जसं की मी आधी पण सांगितलं होतं की मला पेंटिंग ही खूप आवडते आणि हा माझा खूप आवडतीचा छंद आहे जेव्हा पण मी पेंटिंग काढतो तेव्हा मी अशी काळजी घेतो की ती पेंटिंग कुठंही फाटली नाही गेली पाहिजे किंवा त्यावरती माझं कुठेही हात उमटला नाही पाहिजे किंवा कलर्स इकडे तिकडे पडले नाही पाहिजे आणि पेंटिंग जपण्यासाठी वेगवेगळ्या खूप प्रकार आहेत जसे की लॅमिनेशन करू शकतो फ्रेमिंग करू शकतो मेणाने क्रो कोटिंग करू शकतो आणि अशामध्ये रेझीन नावाचा प्रकार खूप प्रचलित झाला आहे रेझीनने आपण त्याला पेंटिंगवरती टाकून पेंटिंग हे सुरक्षितरीत्या जतन करू शकतो आणि फेविकॉलचा एक फेविक्रिल स्प्रे म्हणून सुद्धा येतो ज्याने की आपण पेंटिंगवरती त्याने स्प्रे करून ते पेंटिंग खराब होणार नाही मुख्यतः ते स्प्रे पेन्सिल किंवा स्केच पेंटिंगसाठी वापरलं जातो